जेव्हा मला मोकळा वेळ घालवायचा असते तेव्हा मी गाणे म्हणत असतो माझ्याकडे काही वाद्यं आहेत ती वाजवत असतो बाहेर जातो मित्रांसोबत भेटतो बाहेर गार्डनमध्ये फिरतो अशा सर्व गोष्टी करतो त्याच्या व्यतिरिक्त परिवारासोबत आपल्या बायको लेकरांना घेऊन कुठे बाहेर वेळ काढायचा कुठे असं बाजारातच जायचं कुठे खाऊ गल्लीमध्येच जायचं कोणत्या तळ्याकडे नदीकडे जायचं कोणत्या अशा सिनेमा घरामधे मूव्ही प पिक्चर बघायला जायचं किंवा असं शॉपिंग करायलाही जायचं तर अशी वेळ मी घालवतो आणि जर फक्त घरीच असलो तेव्हा टी वी बघायचा नेटफ्लिक्सवर काही वेब सीरीज बघायचे काही न्यूज बघायचे किंवा असं काही ऑनलाईन गेम्स खेळायचे असे असा मी आपला वेळ घालवतो